मी रिअलमी सिक्स प्रो हा मोबाईल यूस केलेला आहे त्यामध्ये बघितलं की त्याचे जे पिचर्स आहे ते खूप छान आहे त्याची जी सेटिंग आहे ती इव्हन सोप्या पद्धतीने बनवलेली आहे की जेणेकरून हाताळायला खूप इजी जाईल त्याचे जे ॲप्स आहे ती पण सोप्या पद्धतीने बनवले आहेत खूप हाताळायला सोपे जातात आणि त्याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो इव्हन चांगला आहे त्याचा जो डिस्प्ले आहे तो इव्हण फाय पॉईंट फायू इंचेचा आहे आणि त्याची जी स्क्रीन आहे इस्पेची ती स्मूथली चालते आणि आपण त्याचा जो कॅमेरा चेक केला तर फ्रंट अॅण बॅक कॅमेरा तो पण सुद्धा खूप छान चालतो क्लियारीटी चांगली आहे वॉईस चांगले आहे साऊंट चांगला आहे मोबाईलचा प्लस त्यामध्ये आपण दोन सिमचा यूच करू शकतो प्लस मेमरी कार्डपण सु्द्धा यूस करू शकतो तसेच त्यांनी एक सेपरेटली स्टोरेज डेटा दिले आहे ते जी वन ट्वेंटी एट जी बीचा त्याचप्रमाणे आपण बघितलं की राम जी आहे ती आहे सिक्स ची बी रॅमचा मोबाईल आहे तो त्याची जी एकदा चार्जिंग केली की आपण कमीत कमी तो मोबाईल दोन ते दोन अडीच दिवस आपण वापरू शकतो आणि हा मोबाईल जास्तीत जास्त हँग होत नाही स्मूदली चालते आणि यामध्ये काह कधीच काही प्रॉब्लेम येत नाही कोणत्या ॲप्सला प्रॉब्लेम येत नाही किंवा कधी डेटाला प्रॉब्लेम येत नाही खूप छान पद्धतीने स्मूतली हा मोबाईल चालतो आणि वापरायला पण सुद्धा हाताळायला पण सुद्धा खूप इझी आहे